आरोग्य सेवा शेत्राच्या अपूया रेगुलेशनची समस्या राज्यामध्ये आहे ज्यामध्ये असेही आरोग्य सेवा असतात ज्यामध्ये काही वस्तू असतात किंवा काही वस्तू नाही असतात आणि त्यात जे वस्तू नाही असले ते आपल्याला बाहेरून कुठून आणावा लागतो जसे आरोग्यमध्ये कोणत्या मरिजाला प्लाज्मा हवे पण ते प्लाज्मा त्या दवाखान्यात नाही आहेत आणि म्हणूच ते प्लास्मा आपल्याला बाहेरून घ्यावं लागतं आणि असे कितीकं समस्या सांबच्या सामना कर कराव लागते आणि ही समस्या दूर करण्यासाठी राज्यामध्ये आपण त्या आरोग्यामध्ये सरतारशी मदत मागून जी वस्तू आरोग्यामध्ये नाही आहेत ते वस्तू मांग मागव घ्यावे